हॅलो हा मॅम माझ्या इकडून ओके सो मॅम तुम्ही कुठचे राहणार तसे अच्छा मॅम आप तुमच्या शूजचे साईज काय आहे आणि कोणत्या कंपनीचे शूज होते ते

ओके मॅम मॅम तुम्ही आमचे शू शूजमध्ये म्हणजे शॉपमध्ये येऊन जा तुमजे शूज बघून आम्ही तुम्हाला एक्स्चेंज करून देईल सर मॅम आम्ही आमच्याकडून व्यवस्थितच दिले होते तुम्ही व्यवस्थित बघितले पण असाल पण कसं आहे जवळपास एक तुमच्या यूजेसवर या त्याचे जी क्वालिटी असते कधी कधी खराब पण होत असते जे कंपनीकडून होणार असतो बरोबर आहे मॅम होत असते कंपनी म कंपनीमध्ये होत असते असं थोडंबहुत का प्रॉब्लेम जे एक प्रोडक्ट खराब निघाल्यामुळे काय पूर्णच्या पूर्ण प्रोडक्ट खराब नाही राहात एखादं प्रोडक्ट निघत असतं मॅम

हा मॅम तुम्हाला जर रिप्लेस करायचं असेल एक्सचेंज करून मिळेल तुम तुम्हाला तुम्ही आमच्या शॉपमध्ये येऊन जा ना मध्ये बाटा शॉपमध्ये तुम्हाला एक्सचेंज करून मिळलं जाईल लाग वाटलंच तर तुम्हाला त्याच क्वालिटीमध्ये जर तुम्हाला दुसरा कलर वगैरे पाहिजेल असेल तर तेही मिळून जाईल ठीक आहे मॅम येस मॅम थँक्यू हॅव अ गुड डे